गोंदिया जिल्ह्यामधी महत्वाचे असलेली काही संवर्धन किंवा पर्यावरणाशी निगडित स्थानिक असे उपक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा म्हणजे झाडे लावल्यानंतर आपण ती जगवली की ते मोठे होतात आणि मोठे झालेले झाड हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि झाडांपासून मिळालेले ऑक्सिजन हे अगदी शुद्ध असतं तर त्याच्यामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळाले ते मिळते ते शुद्ध असल्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि त्याच्यानंतर गावामध्ये नळाची म्हणजे स्वच्छ पाण्याची योजना राबविण्यात आली होती तर त्याच्यामध्ये शुद्ध पाणी नळाचे शुध्द पाणी प्यायला मिळतं तर कुठल्याही लोकांना हे आजार वगैरे व्हायची शक्यता नसते आणि आजारापासून वंचित राहतात आणि त्याच्यानंतर गावामध्ये शोषखड्डा निर्मितीचापण उपक्रम राबविलेले होते त्याच्यामध्ये बंदी नळा जे बाथरूम्स वगैरेचं पाणी हे बंदिस्त खड्ड्यामध्ये शोषलं जाते आणि त्याच्यापासून दुर्गंधी पसरत नाही किंवा इतर आजूबाजूला आजाराची परिस्थिती निर्माण होत नाही तर हे उपक्रम अतिशय चांगले होते